हो आमच्या भागात मी क् खूप म्हणजे खूप लोकांकडून असं ऐकलं आहे की आमच्याच भागात असं नाही तर जवळच्या आसपासच्या भागातही पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणावर भांडणं व्हायची भांडणाचे विषय हे म्हणजे ती मुली म्हणजे मुलींचं शिक्षण स्त्रियांचं घराबाहेर न पडणं किंवा मग जमिनींचं वाटम वाटप म्हणजे जमिनींचं असमानात असम प्रमाणात झालेल्या वाटप ह्या गोष्टींवरून भांडणं व्हायची आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाद व्हायचे मारामाऱ्या काही मी असं ऐकलं आहे की काही प्रमाणात म्हणजे काही लोकांचे या वादांमध्ये खूप नुकसान झालेलं जसे की मारझोड करताना घर घरामध्ये मारझोड करताना वस्तूंची तोडफोड किंवा मग मध्येच हाणामारी झाल्यावर एक दुसऱ्यांचे जीव घेण्याचे झालेले प्रयत्न आणि जसं की स्त्रियांचं शिक्षण आणि स्त्रियांचं घराबाहेर न जाणं पुरुषसत्ताक संस्कृती ह्या सगळ्यांवरून झालेली जी भांडणं होती त्याचे परिणाम म्हणजेच स्त्रियांचे शिक्षण हे कमी होत होतं म्हणजे कमी प्रमाणात स्त्रियांना शिकायला मिळालं आणि त्याचमुळे त्या काळात म्हणजे पूर्वीच्या काळात मुली या थोड्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल हव्या त्या प्रमाणात करू शकल्या नाही त्यांना मूल आणि चूल एवढ्यासाठीच त्यांचं क्षेत्र मर्यादित राहिलं आणि त्याचमुळे पुरुषसत्ताक संस्कृती जी होती त्याचं वर्चस्व अजून वाढलं ह्या सगळ्याचे एकंदरीतच नकारात्मक परिणाम म्हणजे घरी